मानसिक आरोग्य आणि तंदुरुस्ती याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही दरवर्षी मोफत प्रशिक्षण देतो आमच्या परिसरातील लोकांसाठी क्रीडाक्षेत्रात आम्ही चाळीस वर्ष वयोगटातील वरच्या लोकांसाठी मैदानात क्रिकेटचे सामने ठेवतो जेणेकरून त्यांना आवड निर्माण होईल पुन्हा क्रिकेटची आणि त्यांची तंदुरुस्ती राहील त्याचप्रकारे मेडिटेशनसाठी प्रशिक्षक नेमून मोफत त्यांना प्रशिक्षण दिले जाते ज्याने की त्यांचे मानसिक आरोग्यही चांगले राहील